हॅलो ओम स्वीट्स का विश्रामबाग मॅनेजर साहेब हां नमस्ते मी हरिपूर रोडवरील तथास्तू बि बिल्डिंगमधून बोलते आहे तर मी मिसेस राजोपाद्ये तर मी तुम्हाला ऑर्डर मघाशी केलेली होती आणि ऑर्डर बुक झाली असा मेसेज पण आलेला होता तर आमच्यामध्ये कॉलनीतले असे ज्येष्ठ नागरिकांचं आज गेट टुगेदर होतं आमच्या हा आमच्या ह्याच्या बिल्डिंगमधील सगळे जमणार होते सजाजण पंधरा वीस जण होते आणि त्यांच्यासाठी मी तुम्हाला असा मेनू सांगितलेला होता तर गुलाबजाम सांगितलेले होते कोल्ड्रिंक्स दहा बारा स सांगितलेले होते केक्स पण होते हां आणि काय तुमच्याकडे जे काही चांगलं मिळतं आहे इतर काही असं नमकीन वगैरे ते पण पाठवायला सांगितलेलं होतं तर हां ऑर्डर बुक झालेली होती पण मी संध्याकाळी सहा वाजता बुक केलेली होती पण अजून काही ती अजून आलेली नाही आहे डिलिव्हरी झाली असा मेसेज दिसतो आहे पण आता हे सगळे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना घरात पण जायचे आहे औषध गोळ्या घ्यायच्या असतात वेळेवर घेतलेलं बरं ना म्हणून मी लवकरच ऑर्डर बुक केलेली होती पण अजून काही आलेलं नाही आहे मी डिलिवव्हरी बॉयला पण फोन करत होते पण काय तो फोन उचलत नाही आहे दोन तीनदा ट्राय करून झाला तरी मग काय झालं असेल प्रॉडक्ट्सचं तर लवकर पोसे शकेल का हां तर हां लवकरात लवकर पोहोचली तर बरं होईल कारण आम्ही इकडे वाट बघत आहोत हां हां चालेल की किती वेळात येतात लवकर पोहोचू ना पाच मिनटात ठीक आहे काय हरकत नाही धन्यवाद